नृत्य हा एक प्रकार एक छंद नाही आहे नृत्य म्हणजे म्हणतात ना एक एन्टरटेन्मेन्टचे साधन म्हणजे नृत्य आहे एक छंद आहे पण मी माझ्या मते नृत्य म्हणजे माझा आत्मा आहे जर नृत्य नसेल तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे कारण की मला नृत्य खूप खूप जास्त म्हणजे जिवापेक्षा जास्त मला नृत्य आवडतं आणि ह्यामध्ये मी लहाणपणापासून लावणी हा नृत्यप्रकार मला त्यामध्ये अत्यंत आवडतो आणि तो ज्या ठिकाणी लावणी हा नृत्यप्रक प्रकार खूप खूप जुना आहे त्यामध्ये आधी माझी स्वप्ने होती की मला नृत्य हे मले माझ्यात होते कारण की तेव्हा मी लहान होते तेव्हा मला काही याची कल्पना नव्हती की नृत्य हे आपले करिअर आपलं पुढे जाऊन भविष्य होऊ शकतं ज्यामध्ये आपण चार पैसे कमाऊ शकतो इतरांनाही मदत करू शकतो तेव्हा मला काहीच याची कल्पना नव्हती तर मी जशी जशी मोठी होत गेली तसे तसे आपले भारतामध्ये नवीन एकेक डान्स इंडिया डान्स म्हणा किंवा लिटिल चॅम्पियन असे काही नवीन नवीन डान्सच्या संबंधित कार्यक्रम येत गेले त्यामध्ये मला मी त्या डान्स प्रकारामुळे आणि वेगवगेळ्या डान्सच्या प्रकारांमुळे मी मला त्यांची माहिती होत गेली की असेही डान्स प्रकार असतात तर आता मला त्याच्यामध्ये माझं असे ध्येय आहे की मला एक चांगल्या प्रकारे डान्सची शिक्षिका व्हायची आहे म्हणजेच कोरिओग्राफर व्हायचे आहे अशी माझी इच्छा आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मला क्लासेस वेगवगेळ्या ठिकाणी मला प्रशिक्षण वेगवगेळ्या मुलांना जसे वेगवगेळ्या मुलांना माझा म्हणण्याचा अर अर्थ असा आहे की जी मुलं ज्या मुलांना डान्स आवडतो त तरीदेखील ते शिकू शकत नाही कारण की त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे असू दे किंवा त्यांच्या काही त्यांचे शारीरिक प्रॉब्लेम्स काही त्यांचे शारीरिक त्रास असतील त्यामुळे ते शिकू शकत नाही त्यांना मी त्यांना मी असे मार्गदर्श करेन असं मार्गदर्शन करीन की त्यांना असं झालं पाहिजे की नाही आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे डान्स नृत्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही तर असं मला त्यांना चांगलं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि हे माझे ध्येय आहे की एक चांगली नृत्ती नृत्यांगना नाही तर मला एक चांगलं माणूसही बनायचे आहे